प्रथमतः आम्ही त्यांना ग्राउंडवरून उचलून बाहेर साईडला घेऊन जाणार नंतर त्यांच्यावर प्रथम उपचार करणार जखम वगैरे धुऊन टाकणार जवळील असलेले शासकीय रुग्णालयात त्यांना घेऊन जाणार व तिथे त्यांचा उपचार करणार